फास्ट फुड खाणे हे आमच्या घरात प्रचलित नाही आमच्या घरात स्वयंपाकघरात आम्ही फास्ट फुड तयार करतो बाहेरून मागवत नाही कारण बाहेर जे म् फास्ट फुड मागवतो त्यामध्ये स्वच्छता नसते आणि मैदाही असतो तो पोटासाठी अपायकारक आहे त्यामुळे आम्ही घरात गव्हापासून बनवलेल्या शेवया जो आ जे आहेत त्या आम्ही फास्टपुडमध्ये बनवतो आणि स्नॅक्स ॲटम म्हणून संध्याकाळच्या वेळेत खायला देतो त्यामध्ये मैदाही नसतो आणि तो पोटासाठी शेवया हलक्या आणि पचनासाठीही चांगल्या असतात आणि अपायकारकही नसतात त्यामुळे फास्टपुणमध्ये शेवया ह्या ज्या आहेत त्या योग्य आहेत खाण्यासाठी असं मला वाटतं कारण बा आणि त्यांना आम्ही वेगवेगळ्या प्रकारचे ॲटम्स करून संध्याकाळच्या वेळेत खाऊही घालतो स्नॅक्समध्ये पुरी सामोसा कचोरी हे जे ॲटम्स आहेत आम्ही बाहेरून न मागवता घरी बनवतो फोड् फोडणीच्या शेवया किंवा बॅम्बिनो हे जे आहेत ते आम्ही सर्व घरी बनवतो आणि सगळ्यांना खायला देतो कारण घरात जी स्वच्छता असते आहे आणि जे गृहिणीने स्वतःच्या हाताने बनवलेलं जे असते आहे तर ते ते चांगले आहे म्हणून मला तरी वाटतं की घरात फ् बाहेरून फास्ट फुड मागवण्यापेक्षा घरात फास्ट फुड बनवा स्वच्छतेची काळजी घ्या आणि स्वच्छतेची काळजी घ्या आणि आपल्या तब्येतीचीही काळजी घ्या